हॅलो राज भोजनालय हॉटेलचा नंबर आहे ना हा तर आम्हाला ऑड्डर पाहिजेच होती सर लवकरात लवकर सात वाजेपर्यंत ऑडर पाहिजे होती आम्हाला आम्हाला चपात्या पाहिजे होत्या वीस आणि हे पाहिजे होती बिर्याणी वीस प्लेटा पाहिजे होत्या बिर्याणी आणि चिकन करी पाहिजे होती आम्हाला हं किती वाजेपर्यंत होऊन जाईल हां हां किती वाजेपर्यंत होऊन जाईन म्हटलं माझा टायमिंग सात वाजेपर्यंतचा आहे सात वाजेपर्यंत होईल का तुमचं हा सहा वाजेपर्यंत मग तर फारच चांगलं सर जेवढं लवकर होईन तेवढं लवकर करा सर मेहमान आले आले आहेत घरी माझ्या तर पटकन पाहिजेच होतं आम्हाला कसं आम्हाला खूप भूक लागलेली आहे भूक लागलेली आहे ना आम्ही इथे मिटिंगवर आलो आहे आम्ही काही जेवण केलं नाही नाश्त्यावरच आहे आम्ही तर लवकरात लवकर करूच करायची होती व्यवस्था तर आमचे काही वेजेटेरियन मित्र आहेत त्यांना दाल फ्राय वगेरे पाहिजे होती दाल फ्राय आहे का तुमच्याजवळ

दाल फ्राय पाठवून देजा आणि राईस राईस पाठवून देजा

आणि पापड पापड पण पाठवून देजा वीस एक पापड पाठवून देजा किती हां वीस सांगितलं ना वीस सव्वीस वीसजणांची टीम आहे आमची

होऊन जाईल ना सात वाजे मी इथं राहतो आपल्या गाडगे चौकमध्ये हे हेक पोष्ट बॅग आहे की नाही हां तिथं

हो आले की कॉल कराच मला तुम्ही आम्ही तिथंच राहतो उभा हो ना काही विषय नाही ना कसं लवकरात लवकर पाठवून द्या हा तुमचा डिलेवरी बॉय येऊन येणार ना हां माझा नंबर देऊन देजा त्याला हाच माझा नंबर आहे त्याला देऊन देजा आणि जेवढं सांगितलं तेवढंच बरोबर आण जा काय हां नाही तर मग गडबड नाही झाली पाहिजे हो तेच म्हटलं आणि सर बिसलेरीची कॅन आहे काय तुमच्याजवळ थंडी वगैरे काही ती बिसलेरीची थंड पाणी पण पाहिजे होतं आम्हाला ते चालत नाही आम्हाला दुसरं पाणी आणि ते पण दोन कॅना पाठवून देजा दोन तीन कॅना पाठवून देजा आम्हाला हो पाठवून देजा

अजून स्वीटमध्ये पाठवून देजा ना गुलाबजामुन रसगुल्ले पाठवून देजा स्वीटमध्ये

नाही आता बस हेच पाहिजे दोनच स्वीटमध्ये अजून काय आहे श्रीखंड आहे का तुमच्याजवळ स्वीटमध्ये श्रीखंड पण पाठवून द्या

हां हां या ना या ना सात वाजेपर्यंत घेऊन या हो मी वेट करतो तुमचा हं सात वाजेपर्यंत करेक्ट आले पाहिजे परत तुम्ही हं ठीक आहे मग ठीक आहे ठीक आहे